गेल्या वर्षी बुलढाण्यात पाण्याचा बहोत अंदाधुंद भरपूर पाऊस पडला त्या पाण्याच्या अवस् अवसं अव अनुभवाचा मला कल पूर्ण अनुभव आहे की गेल्या वर्षी जो पाणी पडला तो आता यावर्षी पडतेय किंवा नाही याची काही गॅरेंटी घेता येत नाही गेल्या वर्षीचा जो अनुभव आहे आणि तापमानसुद्धा गेल्या वर्षी थोडंफार शिस्तबद्ध होतं आता यावर्षीचा अंदाज आपल्याला तर सध्या पाऊस कमी आहे या वर्षी कमी पडला होता आता पुढचा जो हिवाळा आहे त्याचं वातावरण काय घडेल याचा पुढे पत्ता येणार आहे